हो तुमची एज किती आहे म्हटले तुम्ही बत्तीस तुमचं टायमिंग सायंकाळचं तुमचं टायमिंग आठ ते नऊ वाजताचं टायमिंग सायंकाळचे एक घंटा क्लास चालेल आपली हां अजून काही नाही नाही नाही त्याची काय जरूरत नाही कारण की डान्सिंगमधूनच खूप व्यायाम होतो ना डान्स केल्यानंतर आपण प आपल्याला माहीत आहे सगळे आपले जे बॉडी आहे त्याची हालचाल होते ना मूवमेंट होते त्याच्यामुळे व्यायामाची काही जरूरत नाही का व्यायाम केलाच पाहिजे म्हणून ठीक आहे नाही स कस्टम वगैरे आमच्याकडून नाही तुमच्याकडूनच आणा पर्सनलीच राहतो हा अजून काही नाही नाही नाही आता आता ती जसं सांगलो मी आठ ते नऊ म्हणजे कारण की माझ्याकडे वयोगटाचा बॅच आहे नाही का लहानची मुलं किंवा सात वर्षापासूनचे मुलं माझ्याकडे येतात ते अठरा ते वीस ते बावीस असा मी म्हणजे माझा टायमिंग परफेक्ट आहे नाही का फिक्स आहे तर तुमचा जो बत्तीस आता मन म्हणून राहिले तर तुमचा टायमिंग राहील सायंकाळचे आठ ते नऊ वाजतावर तुमचे टाईम राहील म्हणजे एक घंट्यात त्या जेवढ्या काही डान्स होईल तेवढाच राहील ठीक आहे हो ठीक आहे या या